हॅलो कोल्हापूरमधून बोलत आहे का हां नमस्कार मी पुण्याहून बोलत आहे भिडे तर मी कोल्हापूरला येणार आहे आणि माझ्याबरोबर एक चार पाच जणी आहे आम्ही प म्हणजे येणार आहोत कोल्हापूर दर्शन म्हणजे सगळं बघायला जरा वयस् वयस्कर आहोत आम्ही जरा तर तिथं आम्हाला कोल्हापूरला आंबाबाई किंवा नरसोबाची वाडी ज्योतिबा पन्हाळा असे सगळी प्रेक्षणीय स्थळं बघायची आहेत रंकाळा वगैरे न्यू पॅलेस तर हे बघताना वयस्कर व्यक्ती असल्यामुळे अशी जरा मला काळजी वाटते की म्हणजे रस्त्यांचं हे कसं आहे तिथे कारण सगळ्याच जरा

हां हां

बर बरं बरं अरे बापरे

अरे बापरे

आम्ही नाही नाही आम्ही कारनेच येतो आहे आम्ही सहाजणी आहोत तर गाडी करूनच येतो आहे पण तिथून आम्हाला म्हणजे कसं माहिती आहे असणार तुम्ही क कन्विनियंट कसं होईल किंवा

हां बरं बरं

बर बर बरं बरं हो हो हो

अरे बापरे हां हां हां

नाही नाही

हां बरं बरं

बर हां चालेल हो हो चालेल चालेल हो हो हो चालेल चालेल हां बर बर हां हं बरं हां हां हां चालेल हो हो हो हो हो ओके ओके बरं हो हो बरं हा बरं झालं तुम्ही सांगितलंत मग आता आम्ही सगळ्या ट्रेननेच येतो म्हणजे ट्रेनचं बुकिंग करतो आणि मग तुम्हाला ते आम्ही कॉन्टॅक्ट करतो मग तुम्ही आम्हाला आमची व्यवस्था करून तुम्ही आम्हाला कोल्हापूर दर्शन घडवा नक्की नक्की नमस्कार आभारी आहे ओके हां हां हो